अरे विजय उद्या माझी सेवक सहकारी सोसायटीत मुलाखत आहे आणि आज मला असं लक्षात आलं की माझं आधार कार्ड जे सापडत नाही आहे त्यामुळे मला ऑनलाईन आधार कार्ड तातडीने डाउनलोड करायचं आहे पण त्यात मला ते कसं करावे हे समजत नाही तरी मी तुला विनंती करतो की ते मला तू समजून सांग कारण तुला ऑनलाईन सर्व कामकाज अत्यंत चांगल्याप्रमाणे करता येतात आधार कार्ड डाउनलोड करत असताना खूप काळजी घ्यावी लागते कारण ते दुसऱ्या कोणाकडेही जाऊ नये त्यात ओ टी पी आणि इतर काही गोष्टी असतात त्याही मला माहीत नाही तरी आधार कार्ड डाउनलोड करण्याची ती लिंक काय आहे आणि ते कशाप्रकारे करायचं जेणेकरून ते सुरक्षितपणे आपल्याला काढता येईल याबाबत मला मार्गदर्शन कर आणि ते डाउनलोड करण्यास मदत कर